मी कॉम्पिटिटिव एक्झामसाठी धावते आणि मला पोलिस भरती द्यायची आहे त्याकरिता फिजिकलमध्ये धाव धावण्याची प्रॅक्टिस हवी असते म्हणून मला धावायला जावं लागते मी सकाळी पाच वाजता उठते आणि धावायला जाते आणि माझी रनिंग पण चांगली होती आणि मला तर धावण्यामध्ये फायदा पण खूप आहे आपण जर रोज धावायला गेलं तर आपलं माइंड फ्रेश राहाते दिवसभर चांगला जाते आणि म्हणजे मेन म्हणजे माझी प्रॅक्टिस होऊन जाते धावल्याने आणि धाव धावण्यासाठी म्हणजे आपलं शरीर पण चांगलं राहते ना त्याकरिता मी धावायला जाते आणि मेन कारण हेच आहे की मला पोलीस भरती द्यायची आहे मग फिजिकलसाठी मी धावायला जाते